हॅलो सर नमस्कार मी नांदेडेतून बोलत आहे मी हा कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे आमच्या कॉलेजमध्ये गुरुनानक जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आहे त्या सुंदर कार्यक्रमासाठी आम्हाला फुलांची गरज आहे खूप चांगल्या प्रकारे झेंडूच्या फुलांची आणि अध्यक्षांचा आणि लोकं म्हणजे काय प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी बुकेची गरज आहे आपल्या इथे कोणत्या व्हरायटीचे बुके भेटतील म्हणजे आजकाल आपण प्रोफेशनल बुके आहेत ना आपल्याकडे म्हणजे ते वाईट फ्लावर्सवाले ते आणि म्हणजे गुलाबाचेवगैरे ते आम्हाला खूप प्रकारच्या वेगवेगळ्या म्हणजे व्हरायटीचे फुलं पाहिजे होते डेकोरेशनसाठी आणि आपल्याकडे डेकोरेशन करणं करूनपण भेटेल का म्हणजे जर ऑर्डर दिलं तर भेटून जाईल का आणि हे तुमचं मग म्हणजे आमचा हॉल बा पन्नास बाय पन्नास आहे पण त्याच्यात आम्हाला लिमिटेड जागेमध्ये आम्हाला ते सेटअप करायचं आहे त्यासाठी म्हणजे तुमचा माणूस येईल चेक का म्हणजे हे मेजर करायला की मग आम्हालाच करून पाठवावं लागेल तुम्हाला तरी आपलं प्राईस काही डिस्काउंट वगैरे आहे की नाही प्राईसमध्ये किलोच का पण आमचं आमचं आता विद्या विद्यार्थ्यांच्या याच्या नंतरच आमचं थोडं लिमिटेड आहे थोडं स्टुडंट डिस्काउंट भेटेल का ठीक आहे म्हणजे हे म्ह की किती दिवस किती दिवसाआधी द्यावं लागेल ऑर्डर कारण आपल्याकडे आहेत सात दिवस हा येते आहे पन्नास टक्के का ठीक आहे मग तुमचा तुम्ही तुमचा यू पी आय नंबर आम्हाला पाठवून द्या आम्ही लगेच तुम्हाला ऑर्डर देतो मग तुम्ही आम्हाला म्हणजे म्हणजे किती हा थ्री श्री हा तुम्हाला सांगतो ॲड्रेस लिहून घ्या ठीक आहे

ठीकं ठीक आहे तुम्ही ॲड्रेस ॲड्रेस लिहून घ्या ना ॲड्रेस लिहून घ्या श्री गुरुगोविंदसिंग इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी नांदेड तिथे पाठवून द्या होते हा ठीक आहे ठेवतो सर